माणसानं नेहमी आपल्या मुळांशी परत जोडायचे असते असंच माझे आणि मा माझे आणि माझे आजो आज आजी आजोबाचे खूप सारे आठवणी आहेत मी उन्हाळ्याच्या सुट्टीमंदी माझ्या आजीच्या घरी जायचं मम्मीच्या मम्मीच्या घरी जायचं ती मला रोज रोज अनेक व्यंजन बनवून द्यायचे मला गोड गोड खाऊ घेऊन द्यायचे मला गार्डनमध्ये न्यायचे आणि मला खूप प्रेम करायचे तसेच ती ती मला रात्री झोपेच्या वेळेस कहाणी बोलून द्यायचे तसेच खूप सारे खूप खूप खूप साऱ्या आठवणी आहेत एकदा आम्ही गार्डनमध्ये गेलो होतो तर तिने मला एक ते बुढ्ढीचे बाल घेऊन दिले होते मला फुगे घेऊन दिले होते तसेच मला माझे खूप साऱ्या आठवणी आहेत आणि मला माझी आजी खूप आठवते तसेच माझे आजोबा पण खूप प्रेमळ होते ते पण खूप मला छान छान खाऊ घेऊन द्यायचे असेच मला माझे आजोबा आणि आजीची आठवण येतो